माझ्या लेखनामध्ये आपल्या खेड्यापाड्यातील लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्याच्यावर मला लिहायला आवडतं म्हणजे कामानिमित्त मी वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या गावांमध्ये जा जातो त्या वेळेस तिथली जी परिस्थिती आहे काही ठिकाणी अजूनही इलेक्ट्रिसिटीचा अभाव आहे पाण्याचं अ अभाव आहे किंवा पाणी जे आहे ते योग्य नाही आहे पिण्यायोग्य नाही आहे शाळांमध्ये ब भरपूरच म्हणजे गावागावामध्ये अजूनही चांगली स्थिती नाही आहे मुलामुलींना वेगवेगळे शौचालयं नाही आहेत एकच शौचालय असतं आणि त्याच्यामध्येच मुलींना पण जायला लागतं दरवाजे वगैरे तुटलेले आहेत त्याची साफसफाई नीट होत नाही शाळेमध्ये पण स्वच्छता नावाचा विषय भरपूर कमी आहे तर शाळे काही शाळांमध्ये मला इन्सिनरेटर वगैरे भेटले इन्सिनरेटर किंवा आपलं वेंडिंग मशीन्स जिथून मुलींना सॅनिटरी पॅड्स वगैरे मिळतील तर गावच्या श शाळांमधे याचं काहीच नाही आहे तर त्यांना शाळा जे चार दिवस असतात मासिक पाळीचे त्या वेळेस ते शाळेत जाऊ शकत नाही त्यांचं नुकसान होतं बऱ्या प्रमाणात अ असे भरपूर विषय आहेत किंवा काही ठिकाणी आता जे मोदीजींनी शौचालयं बांधली बारा हजार रुपये देऊन पण लोकांनी ते काही ठिकाणी तर लोकांनी नावापुरती बनवली बारा हजार रुपये घेतले आणि त्यानंतर त्या शौचालयामध्ये तिथं दुकान टाकून बसले आहेत किंवा गुरांसाठी त्याचा स्टोरेज स्टोअर रूम म्हणून वापर करत आहेत पण शौचालय म्हणून नाही असं अजूनही बऱ्याच ठिकाणी आहे किंवा ते बारा हजारचं काही लोकांना सरकार तिथल्या पंचायतीद्वारे बांधून दिले आता त्याचं जे शौशपीट आहे ते एक दीड फुटाचंच बांधून दिलेलं आहे एक दीड फुटाचं बांधल्यानंतर ते लवकर संप भरतं आणि भरल्यावर साफ कोण करणार त्यापेक्षा मग लोक ते वापरतच नाहीत जे भरलेलं आहे ते तसंच सोडून दिलं त्याला पॅक करून दिलं आणि त्याचा वापर होत नाही आणि अजूनही उघड्यावर शौचाला जा असे भरपूर विषय आहेत त्या विषयावर मला लिहायला आवडतं आणि असं वाटतं की त्याचं पुढे जाऊन एखादं पुस्तक वगैरे छापावं आणि लोकांना कळावं की कायकाय अजूनही आपल्या देशातील लोकांना समस्या उद्भवतात त्याच्यावरचं काय सोल्युशन असलं पाहिजे पाहिजे हे पण मी त्याच्यामध्ये लिहितो म्हणजे एका ठिकाणी तर मला असं आढळलं किंवा दुसऱ्या ठिकाणी तसं दिस चांगलं दिसत आहे तर आपण त्या प्रकारे बदल करून आणू शकतो लोकांना समजावू शकतो स्वच्छतेचं महत्त्व पटवून देऊ शकतो त्याचा वापर का करावा शौचालयाचा वापर का करावा स्वच्छ पाणी का प्यावे किंवा पाणी शुद्ध क कशा प्रकारे चाल आपण करून घेऊ शकतो पिऊ शकतो